म्हणी अती तिथे माती काखेत कळसा आणि गावाला वळसा करावे तसे भरावे पेराल तसे उगवते मोठं घर आणि पोकळ वासा नाव मोठं आणि लक्षण खोटं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच साखरेचं खाणार त्याला देव देणार मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली आगं आगं म्हशी मला कुठं नेशी बुडत्याला काडीचा आधार हातच्या काकणाला आरसा कशाला भान नसणे हट्टाला पेटणे हात टेकणे हात पाय गळणे हात हलवत परत येणे फाटे फोडणे बोल लावणे